हा सर मी कँडिडेट आहे मला तुमच्या अकॅडमीमध्ये जॉईन व्हायचं आहे हं सर मी बॅटर आहे बॅटिंग करतो माझं वय सर आत्ता सतरा वर्ष आहे लास लास्ट मी आमच्या जिल्हा या टीमकडून खेळलो आहे छत्रपती स छत्रपती सं सर आमची मॅच लातूर जिल्ह्याचं तर एखाद्या टीमकडून खेळायचं म्हटलं तर मी अकराव्या वर्षापासून खेळतो आहे प्रॉपर डाएट हो सर मी थोडंफार मॅनेज करतो आहे नाही सर तसं तर मी ऐकलं आहे वीस हजार आहे पण मला खरी किंमत माहीत नाही आहे ठीक आहे आणि काही आहे का ओके ठीक आहे ठीक आहे चालतं आहे स